लहानपणापासून घरात बाग होती त्यामुळे सवय होती आणि मग स्वतःच्या घरामध्ये जागा आहे म्हणून सुरुवातीला थोड्या कुंड्या आणल्या गेल्या त्याच्यानंतर हळूहळू ते काम आवडायला लागलं आणि अ नंतर कळलं की हा आपला छंद आहे आता ती रोजची सवय झालेली आहे की बागेत जायचं प्रत्येक झाडाला काय नवीन कळी आली आहे कोणाला फळं धरत आहेत कोण सुकून जातं आहे कोणाला खत घालायला हवं आहे असं सगळं बघायची हळूहळू रोजचीच ती सवय आता झाली आहे पण छंद आहे हे थोडं उशीरा कळलं मला बागकामाची प्रेरणा माझी आई आहे तिला खूपच आवड आहे झाडांची आणि ती फार प्रेमानी करते म्हणजे आम्ही मजेत म्हणतो की आईकडे झाडं ज्या जशी वाढतात तशी आपल्याकडे नाही वाढत